हा नमस्ते दादा मला एस एल पब्लिक स्कूलमध्ये जायचं आहे बडनेराच्या तर तुम्हाला आता इथे सात पंचवीसपर्यंत सक्काळी यायचं आहे माझा अॅड्रेस सांगते मी तुम्हाला माझा पत्ता तुम्ही नोंदवून नोंद करून घ्या त्याची साईनगर साईबाबा मंदिराच्या मागे तुम्हाला यायचं आहे तुम्ही येऊ शकता ना आता बरं बरं ठीक आहे लवकरच या आणि मला माझ्या शाळेमध्ये मीटिंग आहे त्याकरिता मला तेथे पोहोचायचं आहे सकाळचीच वेळ दिलेली आहे सकाळी सात वाजून पाच पंचवीस मिनटांपर्यंत मला तिथे पोहोचायचं आहे त्यामुळे तुम्हाला लवकर निघावं लागेल आणि सरळ साईमंदिरापासून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यावा लागेल मग साईमंदिराच्या मागच्या बाजूला तुम्हाला यायचं आहे तेथे एक मोठ्ठं अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये चौथ्या नंबरचा जो ब्लॉक आहे तिथे तुम्हाला पोहोचायचं आहे तुम्ही खाली आलात म्हणजे मला कळवा फोन करा मला ठीक आहे याच नंबरवर फोन करायचा